हां अमेझॉन का हा अहो मी डिलेवरी म्हणजे माझा शर्ट होती डिलेवरी होती तर ती मला मेसेज नाही काय नाही पॅकेज सुद्धा आलं नाही आहे तारीख तर डेट तर क दोन दिवस झालं निघून गेली न दोन दिवस अजून वाट पाहिली पण तुमचं पॅकेज आलं नाही काहीच नाही मॅसेज ही काय नाही असंच हां असं थोडीच असतंय नाही नाही नाही हे चुकीचं आहे ना म्हणजे तुमच्या सिस्टीम प्रॉब्लेममुळे हा नाहक त्रा त्रास आम्हाला होतो आहे ना चेक चेक तुम्ही करताल हो पण आता वेळ निघून गेली ना त्याचं काय हां मला ते उद्या लागणार होतं म्हणून मी ते दोन अगोदर दोन दिवस अगोदरची ऑर्डर डेट होती ना आता उद्या माझा कार्यक्रम आहे मी काय घालू हां असं थोडीच असतंय हां सिस्टीम प्रॉब्लेम असल्यामुळे मग तो सिस्टीम प्रॉब्लेम तुमचा आहे ना मग तो त्रास आम्हाला कशाला देताय हां लवकरात लवकर आम्हाला डिलेवरी पाहिजे असं थोडीच असतं ना मग कधी कधी आता तुम्ही कधी डिलेवरी देऊ शकताय दोन दिवसात अरे दोन दिवसात शक्य नाही मग कॅन्सल करतो मी रिफंड करा मला माझे पैसे हां लगेच रिफंड करा हो हो हो हो

आम्ही न न कॅश ऑन डिलिव्हरी मी पेमेंट डायरेक्ट केली आहे मी कॅश ऑन डिलिव्हरी नाही केलं पेमेंट केली आहे मी असं थोडीच असतं ना सर लवकरात लवकर तुम्हाला ते हे करा सिस्टिम तुमचं काय रोरं असेल सिस्टममध्ये प्रॉब्लेम असेल ते बघा आणि आमचं आम्हाला हे करून द्या हां लवकरात लवकर सर झालं पाहिजे हां अच्छा ठीक आहे